खरं सांगायचं तर खुल्या किंवा अनोळखी पाण्यामध्ये ना पोहायला उतरूच नये जर तुम्हाला त्या पाण्याची खोली त्या पाण्याची ओढ या सगळ्या गोष्टी माहीत नसतील तर स्थानिक लोकांना आधी त्याच्याबद्दल विचारावं पूर्ण चौकशी करावी ते पाणी कितपत सुरक्षित आहे त्या पाण्यामध्ये काही जीवजंतू असतात का प्राणी असतात का ह्याची स्थानिक लोकांकडे चौकशी करावी स्थानिक लोक तिथे पोहायला उतरत असतील तर एकवेळ हरकत नाही उतरायला ते पण पाण्याच्या जवळपासच्याच परिसरात जाणं आवश्यक आहे शिवाय तुम्ही योग्य ते कपडे घातलेले असले पाहिजेत त्याच्यानंतर तिथे घसरडे दगड आहेत का शेवाळ आहे का पाण्याला कुठे ओढ आहे पुढे जाऊन कुठला तिथे भोवरा वगैरे आहे का पुढे जाऊन मोठ्या नदीला कुठल्या ते ही छोटी नदी किंवा मग प्रवाह ओहोळ जे काही जिथे कुठे तुम्ही पोहायला उतरणार असाल तो प्रवाह पुढे जाऊन कुठे मिळतो तो तिथे जवळपास कुठे जाऊन मिळतो का कारण त्याप्रमाणं पाण्याची ओढ बदलते ही सगळी चौकशी करून मगच पोहायला उतरावं कारण अगदी छोटं कुंड जरी असेल तरी त्या कुंडाची खोली जास्त असू शकते आणि तुम्हाला जर मग पाण्याचा अंदाज आला नाही तर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर आपल्याबरोबर कुणी तरी मोठं जाणतं उत्तम पोहणारं आणि काही संकटाचा प्रसंग आला तर त्या आणीबाणीत डोकं शांत ठेवून तुम्हाला मदत करणारं आणि संकटातून बाहेर काढणारं कुणी तरी माणूस तुमच्याबरोबर असणं सोबत असणं जीव रक्षक असतील तर त्याची आधी चौकशी करणं ह्या खबरदाऱ्या प्रत्येकाने खुल्यापाण्यात पोह पोहताना स्वतःच्या सुरक्षिततेसाठी घेणं अतिशय आवश्यक आहे असं मला वाटतं